मला सर्वात जास्त सोपं सोपं पुलाव भात बनवणं वाटते त्यामध्ये काही झंझट नसते जसं तेलामध्ये कांदे टमाटर घातले किंवा आलू घातले आणखी जे वेजी वेजिटेबल आपलं घरामध्ये अवलेबल राहते ते घालून आपण नम नमक नमक मीठ वगैरे सब घातलं तर त्यानंतर आपण तांदूळ घातले तर त्या तांदळामध्ये आपण मिक्स केलं आणि त्यामध्ये पाणी घातलं आणखी कुकरची शिट्टी लावलं तर ते खूप लवकर बनून जाते आणखी ते खूप जास्त सोपी पण असते त्या व्यतिरिक्त डाळ भातही असते डाळ भातमध्ये पण भात प्लेन राईस असते आणखी डाळीमध्ये फोडणी लावायला फक्त जीरा आणखी लसन लसूण मिरचीचा वापर केला जाते आणखी ते खूप जास्त लवकर बनला जाते त्या व्यतिरिक्त बेसन बेसण पण असते बेसनमध्येही जास्त काही तामझाम नाही असते त्यामध्ये टमाटर कांदे आणखी मिरचीची फो मिरचीचं फोडणी देऊन आणखी हळद मसाला घालून सर्व टाकून ते बेसनाचं बेसनाचं घोल घालून त्याला पकू द्यायचं असते आणखी ते पण लवकर बनला जाते आणखी हे माझे हे तीन जे कुझिन आहे ते सर्वात जास्त मला सोपे वाटते